हां कोण बोल इथे नाश्ता बघायला गेलात तर खूप प्रकारचे फेमस आहे पण सगळ्यात जास्त आमच्याकडे पोहे आणि त्याच्याबरोबर एक आल्याचं फक्कड असं चहा हो हो वरायटीमध्ये आपण पोह्यांसोबत म्हणजे पोहे नसतील तर आमच्याकडे उपमा शिरा वगैरे असं पण काय काय असतं हो हो म्हणजे पोहे आता करायचे झाले तर त्यात कांदा मिरची वगैरे भाजून घ्यायची तेलात

मग तर मी काय सांगत होती हां तर त्यात आपले कांदा मिरची आणि हे हळद मीठ पोहे म्हणजे तुम्हाला पाहिजे सगळं तुम्ही लास्टला साखर वगैरे कोथिंबीर खोबरं असं काय काय टाकू शकता हो चालेल काहीच हरकत नाही कोथिंबीर ही फक्त चवीसाठी असते हां हो हो म्हणजे आता ब्रेकफासमध्ये तुम्ही बघायला गेलात तर पोहे उपमा शिरा हे खूप कॉमन आहे आमच्याकडे तर तुम्ही चपात्या पण खाऊ शकता गव्हाच्या त्या पण तशा फेमसच आहेत आमच्याकडे हां आलं आणि वेलची वेलची शक्यतो ना ह्याच्यात असते शिऱ्यामध्ये असते वेलची किंवा काहीजणं चहामध्ये पण टाकतात मग तुम्ही तसं सांगून ठेवू शकता की चहामध्ये घालू नका वगैरे कारण ती कशी बाकीच्यांसाठी औषधी असते मग त्याच्यामुळे हमखास घालतात वेलची आणि आल्याचं म्हणत असाल तर आल्याशिवाय आमच्याकडे जेवणच होत नाही त्याच्यामुळे हो बघा मग प्राईज वीस रुपयापासून स्टार्ट होतं पोह्यांची आणि दहा रुपये चहा चाळीस रुपयापर्यंत थाळी होईल मी आता ठेवते फोन